पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळे सर्दीताप येते डेंगू मलेरियासारखे आजार होतात शरीरातून त्यानुसार बदल होते की असल्या दिसून येते सर्दी आणि खोकला शारीरिक माणसाच्या सामान्य समस्या आहेत परंतु पावसाळ्यात काही गंभीर आजाररूप उद्भवतात जसे की कोलेरिया चिकनगुनिया मलेरिया इतर अनेक प्राणघातक आजारांचा प्रादुर्भाव डास प्रामुख्याने जबाबदारी असतात लेखित पावसाळ्यात उध्वस्त काही गंभीर आजार पण समावेश होते जसं की डेंगू डेंगू हा पावसाळ्यात होणारा सर्वात सामान्य आजार आहे हा वा ढासळून पर पसरतो ज्याला एडिस इजिप्त असेही म्हणतात हा डास गोड्या पाण्यात प्रजनन करत आणि दिव दिवसाचा चावणारा असतो डेंगूचं असं आहे की चिलटं जास्त जास्त झाले पाणी साचल्याने चिलटं होतात त्याच्यामुळं आजार जास्त होतो